झाडांच्यासाठी माझा इथे एक ग्रुप आहे व्हॉट्सॅप ग्रुप की ज्याला नेचर लव्हर्स असंच आम्ही त्या ग्रुपचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत मेजॉरिटी मैत्रिणी आहेत पुरुष पण आहेत त्या ग्रुपमध्ये कारण पण ते अतिशय सुंदर त्यांचे स्वतः घरी केलेले प्रयोग सांगत असतात आणि त्याप्रमाणे मी पण आता माझ्या घरी सेंद्रिय खत तयार करायला लागलेली आहे म्हणजे रोजचा घरचा भाजीपाला त्याचा कचरा काही किरपोळ धान्य अन्नधान्य ज्याचं काय असेल ते ते सगळं एका बादलीमध्ये साठवून त्याच्यामध्ये कल्चर घालून माती घालून विशिष्ट पद्धतीने त्यांनी जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने ते तीन महिन्यामध्ये त्याचं अतिशय सुंदर असं सेंद्रिय खत तयार होतं आणि हेच खत म्हणजे जवळजवळ नंतरनंतर असं होत आहे की त्या खतातच मी माझी झाडं लावलेली आहेत आणि अतिशय हेल्दी म्हणजे अतिशय सुदृढ पद्धतीनी ही सगळी झाडं आलेली आहेत आणिक ती सुंदर हिरवीगार झाडं त्याला आलेली सुंदर फुलं किंवा जेव्हा मी गुलकंदी गुलाब लावलेले आहेत त्याच्यापासून मी तयार केलेला गुलकंद तर ह्या सगळ्यामध्ये हे बघण्यामध्ये करण्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि ह्याला मला नेहमीच हा जो आमचा नेचर लवर्स म्हणून ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये मी केव्हाही मला काही प्रश्न पडला तर मी त्यांच्याकडे ते विचारणा करते आणि मला ताबडतोब त्याच्यासाठी त्यांच्याकडून खूप उत्तरं मिळतात वेगवेगळे सल्ले मिळतात जो जो त्यांनी स्वतः प्रयोग करून ते सगळं केलेलं असतं आणि खूप आनंद होतो त्याच्यामुळे की हे असे सल्ले देणारे लोकं आहेत अगदी इतक्या त्या मैत्रिणी माझ्या हे आहेत की जर गरज पडली तर मी तुला घरी येऊन दाखवते इतकी मदत करतात त्या आणिक त्याच्यामुळे हे सगळं जे आहे झाडं घरात लावणं म्हणजे टेरेसवरती लावणं आणि त्याचा अनुभव घेणं ही खूप आनंददायी प्रोसेस होते आहे त्याच्यामुळे कारण ह्या मैत्रिणी माझ्या नेहमीच माझ्या पाठीशी असतात माझ्या झाडांचं आरोग्य सांभाळण्यासाठी